दहा सात एकोणीसशे पंच्याण्णव चोवीस चार एकोणीसशे ब्याण्णव सत्तावीस आठ एकोणीसशे सदुसष्ट पंधरा सात एकोणीसशे एक्केचाळीस चोवीस दहा एकोणीसशे त्र्याहत्तर